मी अलीकडेच सत्योदय हे पुस्तक वाचलेले आहे हे पुस्तक परमपूज्ज बाबूजी महाराज यांनी लिहिलेले आहे त्यांनी या पुस्तकामधून जे सत्य आहे आध्यात्मिक सत्य यावरती खूप छान लिखाण केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी धर्म प्रत्येक धर्माचे शिकवन धर्माचा अर्थ तसेच जीवनाचे ध्येय कोणते असावे आपल्याला ते ध्येय गाठण्यासाठी मार्गाने साधनं कोणती आहे तसेच आपण गुरु गुरुबद्दलच्या त्यांनी खूप छान संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत यामदे आध्यात्मिक प्रशिक्षण नेमकं कसं असलं पाहिजे श्रद्धेचं स्वरूप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत स्मरण यावरती त्यांनी खूप भर यामध्येे दिलेलं आहे आत्मसमर्पण म्हणजे काय साक्षात्कार म्हणजे काय परोक्षदर्शन किंवा अंतरदृष्टी याबद्दलही त्यांनी आपली मत या पुस्तकामधून मानलेली आहे हे पुस्तक वाचल्यानंतर आत्तापर्यंत माझ्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या धर्माच्या बाबतीत गुरुंच्या बाबतीत गुरु कसा असाव याबद्दल चित्रस्पष्ट झालं की आत्तापर्यंत एखादं प्रसिद्ध संत किंवा महात्मा असेल त्यांना गुरु म्हणून अनेक लोक मा मानत असेल तर आंध्रळेपणाने आपण हे त्यांना गुरु करण्या्च्या मागे जातो असं न करता गुरुची लक्षण गुरु कसा असला पाहिजे याबद्दल त्यांनी यामध्ये खूप छान मत स्पष्ट केलेली आहे तस तर या पुस्तकाचा परिणाम माझ्यावरती खरंच खूप झालेला आहे याच्यामुळेच मला हार्टफुलनेसचे ध्यान किंवा ज्याला हृदयानुभूती ध्यान म्हणून ओळखलं जातं त्याबद्दल माझ्या मनामध्येे आवड निर्माण झाली किंवा त्याची गोडी मला वाटायला लागली की ध्यान ध्यानामध्ये किंवा सतत स्मरण म्हणजे काय हे मला या पुस्तक वाचल्यानंतर लक्षात आले सतत स्मरण म्हणजे जे काही आपण कृत्य करत असो कर्म करत असो त्यावेळी हा तो ईश्वर माझ्याबरोबर आहे आणि हे तो करतो आहे अश असा भाव सतच आपल्या मनामध्ये असणं म्हणजे सततस्मरण होय तर या पुस्तकामुळे मला माझ्या मनामध्ये ध्यानाबद्दल आकर्षण निर्माण झाले ध्यानाबद्दल गोडी वाटायला लागलेली आहे आणि ध्यान हे ध्यान कसं करायचं हेही या पुस्तकातून मला खूप छान पद्धतीने कळालेले आहे